आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये अंबादेवीचं स्थान अंबादेवीचं मंदिर हे खूप कलाकारानी त्या त्यावर भिंतीवर कला केलेल्या आहे आणि अ पूर्ण हस्ताक्षर आणि हस्तकलेनी त्या खूप कोरत नेलेल्या आहे आणि तसेच इंग्रजांच्या काळातील जव्हार गेट याची भिंत यावरसुद्धा खूप कला केलेली आहे भिंतीवर आणि गेट गेटसुद्धा आहे आणि लंबी अशी भिंत आहे ती खूप कलाकाराने घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ती दगडानी उभी केलेली आहे त्यावर म्हणजे खूप असं कोरलेलं पण आहे शिल्पकार आणि खूप पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे अशी ती भिंत आहे पण तसंच अंबादेवीचं मंदिर पण कोरत नेलेलं आहे आणि आणखी ती भिंत अजूनही जशीच्या तशीच आहे आणि आता अंबादेवीचं मंदिर बनतच आहे पण तशाच कलाकृतीने ते बनणे चालू आहे तसंच से आता एकवीरा मातेचं मंदिर पण कोरत नेऊन तसंच चालू आहे बनवणे